हॅलो नेहा फूडस हां मॅडम मी एक चार तारखेला आपणकडे फूड डिलिवरी केली होती बघा गनेश ढगे या नावाने हा गनेश ढगे माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सहासष्ट सहासष्ट हा आहे या नंबरवरून मी एक ऑर्डर केली होती बघा पाचशे तीन रुपयाची हो हो पाचशे तीन रुपयाची हां पिझ्झा वगैरे होता त्याच्यामध्ये ठीक आहे ठीक आहे हां तर त्याचं मला बिल नंबर आणि त्याचं मला ते बिल पाहिजे होतं हां मला ते त्या दिवशीचा जे खर्च आहे ना तो द्यायचा आहे हां तो खर्च मला त्यासाठी मला पावती लागायची होती आणि ती पावती आपल्या वेबसाईटवरून कशी डाऊनलोड करायची ते तरी सांगा किंवा मग आपण मला मेल तरी करू शकता

ऑर्डर हिश्ट्री चे चेक करा ना माझी करा ना चार चार तारखेची सत्त्याण्णवचा मोबाईल नंबर आहे हां पाचशे पाचशे तीन रुपयाचं बिल आहे एक संध्या स संध्याकाळी बघा सहा वाजून पंधरा मिनिटाची ऑर्डर होती काय म्हणता आहे ऑर्डर ठीक आहे ठीक आहे मग ते पावती काय मला डाऊनलोड करावं लागेल का बरं त्या दिवशीचा एस एम एस चेक करावा लागेल बरं काय करावं लागेल एस एम एसमध्ये लिंक असते

आणि त्या लिंकवरून काय करायचं डाउनलोड करायची ठीक आहे मॅडम एक काम करा ना आपण ते त्याचा मला मेल करू शकता का मेल मेल हां मोबाईलला हां एस एम एस आहे पण त्याच्याऐवजी मला मेल करा म्हणजे मेलला पण ते पावत्या सुरक्षित राहतात मला डाउनलोड करता येईल हां माझा मेलला मेल आय डी देतो ना डी एच ए जी ई डी फॉर डर एच फॉर हीम ए जी ई नायन नायन नायन ॲट द रेट जिमेल डॉट कॉम हां ह्या मेलवरती करा हा नाही मॅडम हां हे आपल्याकडे एक हा माझा मेल आय डी मोबाईल नंबर कायमचा रजिस्टर करा ना कारण मी वारंवार ऑर्डर करत असतो ती पावती आम्हाला डाउनलोड करावं लागतात आणि हिशेबाला द्यावे लागतात ना बरं आणि हां त्याला काय पासवर्ड वगैरे असेल का मेल केल्यानंतर बरं अच्छा बर्डेट महिना आणि दिवस इयर ओके आणि ते पहिले नावाचे जे अक्षरं आहेत चार ती काय कॅपिटल का स्मॉल स्मॉल अच्छा अच्छा अच्छा अच्छा चालेल चालेल थँक्यू मॅडम करा मेल मला मी चेक करतो ओके धन्यवाद